आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे आमच्या इथं शेती करणारे लोक जास्त इथे नोकऱ्या करणारे लोक थोडेसे कमी आहेत त्यामुळे शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे पशुपालनच त्यामुळे प्रत्येकाकडे म्हणजे घरटी दोन दोन जनावरं तर आहेतच दोन म्हशी दोन बैल शेळी अशा प्रकारचे जे काय जनावरं आहेत ते प्रत्येकाकडे आहेतच आणि प्रत्येक लोक आपल्या जनावरांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात कारण त्यांचं शेतीवरच प्रेम असतं आणि त्यांच्या जनावरंसुद्धा तेवढंच प्रेम असतं त्यामुळे त्यांच्या ते आरोग्याच्या बाबतीत खूप काळजी घेत असतात आणि आमच्या इथे कसं आहे प्र एक गाव प्रत्येक गावात एक असा डॉक्टर आहेच जनावरांचा आणि त्यांच्यातर्फे वर्षातून दोनदा किंवा तीनदा तपासणी शिबीर हे मोफत होत असते त्यामुळे आपल्या जे काही जनावरं आहे जे थोडंसं रोगी रोगी असेल ते आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो आणि ते जे काय त्याला त्याची जी काही तपासणी फी आहे ती वर्षातून दोनदा किंवा तीनदा ही त्यांच्याकडून फ्री असल्यामुळे आम्ही आमचं जनावर त्यांच्याकडे घेऊन जातो आणि त्यांचीसुद्धा जे जनावरांच्या बाबतीतली जी काही काळजी आहे ती चांगली आहे आणि ते सुद्धा खूप चांगले आम्हाला असे सल्ले देतात की प्राण्यांना काय खायला घातलं का पाहिजे काय प्यायला घातलं पाहिजे किंवा त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे हे सर्व ते आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगतात शिबिरामध्ये हे अशा प्रकारचं शेशन ते प्रत्येकाला देतात आणि प्रत्येक शिबर शिबिरामध्ये जवळजवळ दोनशे तीनशे किंवा जास्तीत जास्त पाचशे लोकांची तरी आमच्या इथं उपस्थिती असते कारण प्रत्येकाचेच जनावरं असल्यामुळे प्रत्येकजण लोक ह्या शिबिरांचा असल्या उपयोग करून घेत असतात त्यामुळे प्रत्येकजण आपल्या जनावरांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि त्यांच्या आरोग्याची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात त्यांच्या लसी म्हणा वेळेवर देणे हे सुद्धा आमच्या इथले लोक खूप चांगल्या प्रकारे बघतात आणि जे काही जनावरांच्या डॉक्टरांची जी काही व्हिजिट असते आमच्या गावातली ते सुद्धा ते डॉक्टर वेळोवेळी येऊन करत असतात